आमच्याकडे विशेष कला आणि कौशल्य म्हणजे काय तर भजनाची थोडीशी कला आहे त्याच्याबरोबरची ती टाळ मृदुंग वगैरे वागत वाजवतो ना ते पण एक छंद म्हणून आम्ही ते चालू केलं होतं ते आहेत आणि जे आता बोलण्याची जी काही पद्धत आहे भाषण वगैरे द्यायची ती आहे ते पण असंच थोडंसं आश्रममध्ये झालं तर स्टेज डेरिंग वगैरे वाढलंय आणि ते हळूहळू करता वाढत गेलेलं आहे